बुलढाण्यामध्ये जास्ती करून उन्हाळ्याच्या सुट्ट्या जेव्हा लागतात तेव्हा आमच्या इथली जी नगरसेवक असो किंवा आमचे इथले जे आमदार आहेत ते मुलांची टीम बनवतात म्हणजे क्रिकेट जसं आमच्या इकडे खूप मोठे मोठे ग्राऊंड आहे क्रिकेटमध्ये आमच्या इथे लोक जे मुलं असतात मोठे मोठे म्हणजे अठराच्या वरचे असो किंवा अठराच्या खालच्यांची एक टीम बनवतात अठराच्या वरच्यांची एक टीम बनवतात मग त्यांची टीम जी असते ती ग्राऊंडवर बोलवून त्यांना क्रिकेट खेळायला लावतात उन्हाळ्याच्या सुट्टीत कारण सगळ्यांना सुट्ट्या असतात त्याच्यामुळे क्रिकेट खेळायला लावतात आणि जे आमचे आमदार आहेत ते जिंकणाऱ्या टीमला गिफ्ट्स असो किंवा पैसे असो किंवा काही असं गिफ्ट वगैरे ठेवतात ट्रॉफी वगैरे ठेवतात त्याने कसं खेळणाऱ्याला पण उत्साह येतो खेळण्यासाठी आणि आमच्या इथे सगळे एकत्र येतात कारण क्रिकेट असतो सगळे बघायला येतात त्याच्यामुळे सगळे एकत्र आल्यानंतर आमची जी लोक आहेत इकडची सगळ्यांकडून थोडे थोडे पैसे जमा करून वर्गणी वगैरे घेऊन छान मिर्चीची भाजी असो किंवा भाकरी असो आमच्या इथे मिर्चीची भाजी खूप फेमस आहे सगळे लोकं मिर्च्यांची भाजी जास्त खातात तिखट खातात आणि मिर्च्यांची भाजी आणि भाकरी या दोन गोष्टी खूप आवडतात त्यांना त्याच्यामुळे आमच्या इथले आमदार एकदम फ्री आहे सगळ्यांसोबत मिळून मिसळून त्या गोष्टीचं म्हणजे ते प्रोग्रॅम सेलिब्रेट करतात आणि शेवभाजी असो किंवा आमच्या इथे पिठलं भाकरी खूप फेमस आहे त्याच्यामुळे ज्या खेड्यातले जे लोक आहे आमच्या इथे छोटी छोटी गाव आहे तिथले पण लोक बघायला येतात प्रोग्राम ती लोक पण आमच्यासोबत सामील होतात इथे आता देवीची जत्रा झाली देवीच्या जत्रेतसुद्धा पिठलं भाकरी ठेवली होती आणि शेवभाजी ठेवली होती तर तीसुद्धा सगळे लोकं मुलं असो मुली असो सगळे एकत्र येऊन वाढू लागतात किंवा गोष्टी बनवू लागतात जसे छोट्या छोट्या गोष्टींमधे बाया पण येतात जसं भाज्या कापून देतात कोणी भाकरी करून घेते कोणी लसूण सोलून देते अशा छोट्या छोट्या गोष्टींमधे सगळे एकत्र येतात त्या हेतूने सगळे एकत्र येतात आणि मनोरंजन पण होते